आम्ही विविध टॅक्टर पाहिले आहे तर त्यांचे अलग अलग ब्रॅंड आपल्याला पाहायला मिळतात आधीच्या पद्धतीपेक्षा आज टॅक्टर ही फार मोलाची गरज झाली आहे शेतकऱ्यांसाठी टॅक्टरमुळे प्रत्येक काम सहजतेने शेतकरी करू शकतो पेरणी असो नांगर असो किंवा त्यांना फवारणी असो असे वेगवेगळे प्रकार टॅक्टरद्वारे शेतकरी आपल्या शेतामध्ये करतो आधी बैलाच्या साह्याने किंवा माणसाला प्रत्यक्षामध्ये फवारणी नांगरनी वखारणी करावी लागत असे मात्र आज टॅक्टरमुळे ते अगदी सोप्या पद्धतीने झालेलं आहे टॅक्टर टॅक्टरच्या सहाय्याने हे वेळेची बचत आपली इथे होते आधी एका एकरला एक एक दिवस लागत होता आज एका दिवसात दहा दहा ते बारा बारा एकर केला जाते हे फक्त टॅक्टरमुळेच सहज श शक्य होते म्हणून आधीचे पारंपरिक पद्धती पेक्षा नवीन पद्धत ही वेगळी आहे या पद्धतीमुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहजतः लोकांना उपलब्ध झालेली आहे खास करून ह्याचं शेतकऱ्यांना फार मोठा फायदा झालेला आपल्याला दिसून येतो